तर नव्या पिढीमध्ये भाज्या आणि फळांच्या लागवडीचं परसबाग तयार करण्याचं चांगलंच आहे पण ते होत नाही कारण आवड खूप आहे कुंडीमध्ये जेवढं लावता येईल तेवढं लावतात भाज्या पण फळाची लागवड वगैरे कुंडीत करता येत नाही मग अशावेळेस बाजूला प्लॉ प्लॉटच्या बाजूला जागा वगैरे नाहीतर रो हाऊसच्या वरी गच्चीवर करता येतात तसे खतामध्ये वगैरे भे भेसळ कारण फळाला इंजेक्शन देऊन पिकवणे हे बाहेरच्या फळामध्ये सकसपणा नाही राहिला भाज्यामध्ये पण नाही राहिला त्या मनानं नव्या पिढीला असं वाटते आपण घरी आपला आपला स्वत चा खत तयार करायचा घरच्या पालापाचोळ्यापासून पडलेल्या आणि आपल्या घरातच भाज्या लावाव्या ते त्या ते चांगला आहे विचार पण फळं वगैरे लावता येत नाहीत घरी